आधीची आहे ती वाहतुकीची उपलब्ध तो खूप खूप कमी प्रमाणामध्ये असायची जसं पी एम टी आहे किंवा एस टी बसेस आहे जास्तीत जास्त ते एस टी महामंडळंच चालायचं बसेस प्रवासाकरिता तसे रेल्वे असायची आणि विमानतळ असायचं पण आताची सोय जी झालेली आहे तर स्वतःचं म्हणजे नाव आपण स्वतः सुद्धा टू विलरचा यूच करू शकतो आपण टू विलर पर्चेस केली तर आपण टू विलरनी सुद्धा जाऊ शकतो तसेच आपण आता सध्याच्या परिस्थितीमध्ये बघितलं की प्रत्येकाकडे कार आहे फोर विलर आहे त्या कारने पण सुद्धा आपल्याला जिथे जायचं आहे ज्या ॲड्रेसवरती जायचं तर आपण इजीली प्रवास करून जाऊ शकतो ड्रायवरला ठेऊन किंवा आपण स्वतः गाडी चालवू शकतो आणि त्याचप्रमाणे आता ओला किंवा उबेर यासारखे ॲप्स पण निघाले की त्यामधून आपल्याला आपण गाडी किंवा ऑटो बुक करू शकतो ते आपल्याला इजीली मिळून जातात इजीली ॲबलेबल मिळून जातात आणि आपल्या ॲड्रेसवरती लवकरात लवकर येतात आणि आपल्याला जो ॲड्रस पिकअप केलेल्या त्या ॲड्रेसवरती ते लवकरात लवकर येतात पाच मिनटात आणि आपल्याला ड्राॅप पण चांगल्या पद्धतीने करतात तिथे आपल्याला ड्राॅप पॉईंट आहे आणि आधीच्या काळात जे होतं की ऑटो नसायची रिक्षा असायचे थ्री टायरची मनतात ना रिक्षा ती असायची तर त्यानी पोचायला आपल्याला जे आता आपण कॅब जर बुक केली तर आपण कॅबने सपोज दहा मिनटात पोचंचं तर रिक्षाने मिनिमम आपल्याला अर्धा तास लागायचा असा आपला असा हा मला असा वाटते माझा प्रवा प्रवासाचा जो पर्या आहे जो प्रवासाचा जो पर्या आहे तो माझ्या जीवनाच्या गुणवत्तेवरती असा परिणाम झालेला मी बघितलेला आहे